आमच्या परिसरातील आरोग्यसेवा प्रणाली ही खूप बदललेली आहेत जुन्या काळामध्ये खूप बेकार परिस्थिती होती दवाखानासुद्धा चांगला नव्हता तिथे स्टॉप लोकंसुद्धा चांगले नव्हते डॉक्टरलोकसुद्धा वेळेवर येत नव्हता आजच्या काळामध्ये डॉक्टरलोकसुद्धा येत आहेत वेळेवर सुविधा दवाखान्यामध्ये सुविधासुद्धा चांगली झालेली आहेत ए सुधारणांमध्ये खूप चांगली झालेली आहे बेड वगैरे ॲडमित करायची सेवा झालेली आहेत नर्सिंगसुद्धा वाढलेले आहेत दवाखान्याची बिल्डिंगसुद्धा ही दोन मजलेली झालेली आहेत पहिले छोटासा दवाखाना होता सुविधासुद्धा खूप कमी होती आता यात गाडीसुद्धा लागलेली आहे दवाखान्यांना पहिले जाण्यायेण्याची सुद्धा व्यवस्था खूप कमी होती